बदलत्या हवामानाचा परिणाम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाच्या लहरीपणावर होतो जो पाणी जो पाऊस आणि त्या पावसाचं पाणी नियमितपणे शेतीला मिळायचं साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात जे बी बियाणं पेरून हळूहळू ते रोप चांगलं जोम धरून मिळणाऱ्या पावसावरती वाढायचं ते पावसाच्या लहरीपणामुळे आणि हवामान बदलामुळे ते सगळ्यात जास्त परिणाम पिकांवर ते करतं तर त्या त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मी शेतातल्या माझ्या एका को शेतातच माझ्या एक विहीर खणलेली आहे आणि त्या विहिरीतून मी साधारणपणे जेव्हा गरज असेल त्यानुसारच आणि अत्यंत काटकसरीने ड्रीप ठिबक सिंचन वगैरे अशी योजना माझ्या शेतीत केलेली आहे त्यामुळे माझ्या पिकांना मी असंही प्रयोग करून पाहिलेले आहेत की कमीतकमी किती पाणी अतिशय आवश्यक असतं एका रोपाला तेवढंच पाणी मी देते आणि माझा भर असा असतो की जास्त पाणी देऊन ते बाष्पीभवनाने पाणी वाया जा जाऊन मला नंतर पाणी कमी पडेल ही भीती मला असल्यामुळे मी जास्तीत जास्त करून विहिरीतच ते पाणी सुरक्षित ठेवते ते विहिरीतून उपसून मी दुसरीकडे शेततळ्यामध्ये वगैरे टाकत नाही कारण आता भारतात हवामान बदलामुळे तापमानदेखील वाढत आहे त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण पण वाढताना दिसत आहे त्याचबरोबर मी शे माझ्या पिकांवरती विविध रोग जर पडत असतील तर त्याचा सेंद्रिय खतं वापरूनच कसा निचरा करता येईल याच्याकडे जास्त भर देते